त्यामुळं ते अंधश्रद्धा आहे जे शिकलेले व्यक्ती आहे ते तसं करत नाहीत पण ज्यांचं शिक्षण वगैरे झालेलं नाहीत ते ह्या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतात अंधश्रद्धेवर असा ठामपणे विश्वास ठेवतात